माझी आवडती ती पुस्तकातील एक पात्र आहे ज्यामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या आता जसे की म्हणजे काही पात्र म्हणजे कोण जास्त शिकवतं कोण समजवतो कोण काय गोष्टीशी आपल्याला जाणीव करून देतो की आपण हे काय गोष्टी चुकीचं केलं आहे नी आपल्याला त्या गोष्टीवरून कसं शिकलं पाहिजेल आणि जाणून घ्यायला पाहिजे की आपण ही गोष्ट परत पुन्हा नाही केया पाहिजे आत्ता जे मी एक पात्र म्हणजे वाचली आहे आणि जी मला मजे जे फार आवडते म्हणजे ती आहे की लोकांची मदत कशी करावे लोक जर वाईट गोष्टीमध्ये काय आपल्याला विचारत असेल तर आपण त्यांना साथ नाही द्यावे किंवा आपण वाईट लोकांना साथ देतो पण ते आपल्याला माहिती नाही कारण आपल्या ते आपण कोणाला ठ पैसे दिले गरीबाला आपल्याला वाटेल की ते गरीब आहेत पण आपल्याला हे नाही माहिती तो त्या पैशाचं काय करेल त्याचा उपयोग कुठे करेल कोणासाठी करेल कसं करेल आपण फक्त पैसे देतो हे सांगून की बाबा तू गरीब आहे पण त्याचा उपयोग कसा करणार आपण हे नाही विचार करू आणि जर त्यांनी काय गोष्टी उप म्हणजे वाईट गोषसाठी उपयोग करेल ते त्या हे गोष्टीचा वाईट उपयोगाचा जिम्मेदार आपणच होऊ ना कारण आपणही त्यांना स् आपण त्यांना साथ दिली त्या गोष्टीसाठी म्हणून अशा ज्या काय गोष्टीवालांना वाचून आणि शिकायला फार मिळतात